नुकत्या जन्मलेल्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छतेच्या आणि योग्य काळजीचे पालन करणे आवश्यक आहे यासाठी काही उपाययोजना करू शकतो त्याच त्यामध्ये घर व परिसराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये घरातील वातावरण स्वच्छ ठेवणं नियमितपणे झाडलोट व जंतुनाशक फवारा करणं घरच्यांच्या आजूबाजूला परिस्थि घरच्या आजूबाजूला परिस्थी परिसरी स्वच्छ ठेवणं डासांचं प्रादुर्भाव टाळणं कचरा वेळेवर उचलणं उचलणं आणि त्याचबरोबर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणंही गरेचं आहे यामुळे आपलं घर व परिसर स्वच्छ होईल त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे पाणी असणं महत्त्वाचं आहे बाळासाठी स्वच्छ आणि उकळेलं पाणी वापरावं दूषित पाण्यामुळे होणारे आजार जसं की जंतू संसर्ग टाळण्यासाठी पाणी गाळून किंवा फिल्टर करून बाळाला दिलं पाहिजे त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता पण असली पाहिजे त्याच्यामध्ये बाळाला हात लावण्यापूर्वी आणि त्याची काळजी घेताना हात स्वच्छ धुवावे त्याचबरोबर बाळाच्या वस्रांपासून ते खेळण्यापर्यंत सर्व वस्तू स्वच्छ आणि जन निर्जंतूक ठेवा बाळाच्या स् स्नानासाठी स्वच्छ पाणी वापरावे उक गरम पाणी वाप वापरावे स्वच्छ हवेची उपलब्ता घरात शुद्ध हवा घेण्यासाठी योग्य प्रकारे खिडक्या उघड्या ठेवणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर थंड वाऱ्यापासून बाळाचे रक्षण करणंही महत्त्वाचं आहे धूर झालं धूळ आणि प्रदूषण टाळण्यासाठी बाळाला अशा ठिकाणी नेऊ नका धूर धूर धूळ धूळ प्रदूषण अशा ठिकाणी बाळाला नेणं टाळणे घरात भ्रम भ्रमवा आपण किंवा कशाही प्रकारचं रसायनांचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर आईच्या आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे बाळ स्तनपान करत असल्याने आईचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि पोषक आहार घ्यावा आणि स्वच्छता ची पाळा स्वच्छताही पाळावी आईने कोणत्याही संसर्ग झाल्यास तात्काळ डॉक्टरांना सल्ला घ्यावा तसंच लसीकरण बाळाला वेगवेगळी दिली पाहिजेत त्याचबरोबर आहार व पोषण याची काळजी घेतली पाहिजे बाळाला पहिल्या सहा महिन्यांसाठी फक्त आईचे दूध दिले पाहिजे कारण ते पोषकदाई व रोगप्रतिकाराला चांगले असते बाळासाठी कोणतीही बाहेरचे अन्न देताना स्वच्छता आणि पौष्टिक नु सुनिच्छित करा आजाराची लक्षणे ओळखता आली पाहिजेत सर्दी ताप किंवा इतर काही त्रास जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कचरा व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे बाळाची वापरलेली डायफर्स कापड किंवा इतर वस्तू योग्य पद्धतीने वि कचऱ्याची विल्हेवाट लावता आली पाहिजे घरातो परिसरात साचलेला पाणी आणि स्वच्छता ठिकाणी स्वच्छताच्या ठिकाणी काढून पाणी आणि स्वच्छ स्वच्छ ठिकाणी काढून टाका त्याचबरोबर वातावरण सुधरण्याचे प्रयत्न केले पाहिजे झाडे लावली पाहिजे प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करते पर्यावरणात पर्यावरणीय सवय अवलंब अवलंबले पाहिजे जसे की प्लॅस्टिकचा कमी वापर केला पाहिजे अशा प्रकारे आपण बाळासाठी स्वच्छ वाता वातावरण तयार करू शकतो